नमस्कार नमस्कार बोला हां हां हां अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा मी थोडासा बाहेरगावी आलाव त्यामुळे आज दवाखाना बंद आहे तर तुम्ही उद्याला वगैरे येऊ शकतात उद्याला ओ पी डी सुरू राहील तुम्ही येऊ शकता उद्याला

हां हां हां उद्या तुम्ही दहा वाजता येऊन जा आणि आजच्या दिवस एक काम करा तुम्ही ओ टू ओ टू टॅबलेट घ्या आणि आपलं ते ओऱ्या त्याला काय म्हणतो आपण त्याला काय म्हणत असतो पाव ते ओ हा ओ आर एस पावडर नाही का हां ते घ्या तुम्ही ते दो तीन टाईम त्या दिवसातून तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ ठीक आहे हां त्याचा डोस ते त्याच्या डोस कंटिन्यू घ्या आणि जेवणात तुम्ही आंबीलसारखे पदार्थ खाऊ शकतात हां हां हलके पदार्थ घ्या आणि जेवढं जमते तेवढं लिक्विड खायचा प्रत्न प्रयत्न करा तुम्ही ओक्के ओक्के ओक्के ओक्के ओके ओके ओके ओके ओके ओके वेलकम वेलकम